हॅलो गुरुकृपा हॉटेलमधनं बोलताय का दादा मी ते दोन नान मागवले होते तर दोन नानऐवजी मला ना पाच नान हवे तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता का प्लीज नाही ते काय झालं की आमच्या घरी अजून एक दोन पाहुणे आले तर त्यांना लागणार आहे तर ठीक आहे चालेल मग तुम्ही ॲड करून द्या हो चालेल